मला राजकीय आणि राज्य आणि कल्याणविषयीच्या बातम्यांमध्ये रस आहे मी त्या दिवसभरामध्ये एकदा का होईना चालू गडांंवरील ग घडामोडींवरील बातम्या पाहातो आणि आजच्या या बातम्यांमध्ये मुख्यतः राजकीय बातम्यांमधून आपल्याला शासनामध्ये कुठल्या गोष्टी सुरू आहेत मग त्या राजकीय पातळीवरच्या असोत किंवा जनकल्याणाच्या योजना असोत याबद्दलची माहिती मिळते परंतु कधीकधी कोणत्या एखाद्या सामाजिक विषयांवरती ज्या प्रकारचा स संवाद व्हायला पाहिजे किंवा शासनकर्त्यांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत त्यामध्ये कुठेतरी कमतरता दिसते परंतु ही सगळ्याच ठिकाणी आहे असं मला दिसत नाही काही ठिकाणी योग्य प्रश्न विचारलेही जातात त्याची उत्तरेही मागितली जातात आणि एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून त्याचा योग्य प्रकारे वचक हा सरकारवरती सुद्धा ठेवला जातो त्यामधून लोकांचं चांगलं काम केलं जातं लोकांना उपयोगी असणाऱ्या बातम्यासुद्धा दिवसभरामध्ये मिळतात आणि त्याचा फायदा हा नक्कीच होतो